हॉर्स राईडिंग म्हणजे हॉर्स द हॉर्स इज द मोस्ट इम्पॉर्टन्ट पार्ट इन द ह्युमन बीइंग अँड लाईफ हॉर्स म्हणजे सर्वात धावणारा प्राणी तर तो एक अत्यंत प्राणी धावणारा आहे आणि तो अट्रॅक्टीव्ह प्राणी आहे आणि आपण त्याचा अट्रॅक्टीव्ह होता आणि आपण त्या धावण्यानं पाहणारे तो अत्यंत खूप वेगाने पळतो आणि त्याच्यावर जो स्वारक असतो तो पाहतो आणि तो अत्यंत वेगाने तर तो अट्रॅक्टीव्ह होतो की घुडसवार म्हणजे घुड किती फास्ट जातो आणि एवढं वजन घेऊन तो चालतो आणि मालकाला जीतवतो आणि त्याच्यात पोटेन्शियल आणि तो सतत धावतो